हॅलो दादा आता तुम्ही कुठे आहात दादा मी तुमच्याकडलं ॲटोरिक्षा बुक केलेलं होतं आता कुठेत दादा तुम्ही अच्छा अर्जुनी काय गेट पडलेली आहे बंर बरं पण शक्यतो थोडा लवकर आलात तर बरं होईल मला नॅशनल पार्क नवेगावला जायचंय दादा बरं बरं ठीक आहे ना आणि मला लवकर जायचं आहे तर थोडं लवकर आला तर चांगलं होईल मी आता शाळेसमोर उभी आहे झेड पी शाळा तिथे आला तरी तुम्हाला कोणी पण सांगू शकते झेड पी शाळा त्याच्यासमोर मी उभी आहे माझा मोबाईल नंबर हाच आहे दादा इथेच तुम्ही आल्यानंतर मला कॉल करू शकता ठीक आहे ठीक आहे ना आणि मी मी इथेच राहते झरपडा इथं शाळेसमोर उभी आहे ठीक आहे दादा लवकर येऊन जा